सर नमस्कार रिअल इस्टेट ब्रोकरचा फोन नंबर आहे का हा बरं बरं सर मला असं एक दोन तीन एरियामध्ये प्लॉट पाहिजे आहे खाली आपल्या ब जालना सिटीमध्ये समजा एरियामध्ये ओके ओके एक एक आहे समजा मला जास्त करून डीमार्टच्या समोरची राधाधन रेसिडेन्सी आहे ती एक दुसरी आहे व व्यंकटेश नगर आणि तिसरी आहे संभाजीनगर त्या लोकॅलिटीमध्ये मला रेसिडेनशियल बरोबर आहे नॉर्मल म्हणजे स्टँडर्ड पाहिजे जिथं सेफ्टी राहील असं अच्छा मला एक जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट चा प्लॉट पाहिजे जवळपास आणि आपण बजेट चाळीसपर्यंत जाऊ शकतो चाळीस लाख हो हो हो बरोबर

बरोबर

बरोबर बरं बरं ठीक आहे सर चालेल मी तुम्हाला एक संडेला अकरा वाजता ऑफिसवर येऊन भेटतो चालेल सर